आपल्या वाचन संस्कृतीमध्ये अनेक कादंबऱ्या आहेत कविता संग्रह आहेत आणि एकापेक्षा एक अतिशय सुंदर अशा रचना कविनी आणि लेखकानी तयार केलेल्या आहेत परंतु मला एक कविता आवडली होती देवा तुझे किती सुंदर आकाश अशी एक सुंदर अशी कविता इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीमध्ये भाषाविषयात ते दाखल केलेली त्याचा लेखक कोण आहे आहे अनामिक आहे का ती लेखक कोण आहे हे माहीत नाही परंतु देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश त्याचा पडे सुंदरही झाडे सुंदरही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी सुंद सुंदर काय सुंदर आकाश सुंदर चांदण्या सुंदर प्रकाश त्याचा पडे इतुके सुंदर असे तुझे जगं जर किती तू सुंदर असशील इतका सुंदर जग निर्माण करणारा ज्यानं निर्माण केला आहे तो किती सुंदर असेल अशी सुंदर अशी संकल्पना त्या कवितेतून मांडली परंतु ही कविता मांडत असताना त्या कवीचं मन किती सुंदर असेल याची अनुभूती मला त्या कवितेतून आलेली आहे आणि खरोखरंच आपलं मन सुंदर असेल तर आपल्याला सर्व जग सुंदर दिसतं आहे हे याच्यातून शिकायला मिळाले